बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोक जास्त करून शेती करतात त्याला कारण असे असते की आजकाल नोकऱ्याच मिळत नाही अ कठीण झाले आहे तर ते लोक शिकलेले असतात ते मोठ्यामोठ्या शहरांमध्ये जातात तिथे खाजगी नोकरी करतात आणि मोठ्या कारण मोठं कारण म्हणजे जिल्ह्यातील ते म्हणजे बेरोजगारी ती आजकाल खूपच वाढत चाललेली आहे त्याला कारण सरकारी नोकरी लोकांना खाजगी नोकरीपेक्षा पे पेक्षा सरकारी नोकरी आवडते त्यामध्ये पैसे जास्त मिळू शकतात मी बेरोजगारी कमी करण्यासाठी एखादा व्यवसाय सुरु करण्याचं ठरवलं आहे आणि ते बे बेरोजगार लोकं आहेत त्यांना ते रोजगार द्यायचं ठरवलेलं आहे म्हणून काहीतरी आपण शेती केली तर त्याच्यामध्ये चार पैसे येतील काहीतरी म्हणजे भाज्या वगैरे आपण वीक त्याच्यात उगवू उगवल्यानंतर त्याच भाजीचं पीक वगैरे काढून आपण बाजारात विकू आणि दुसऱ्यांना पण त्या कामाने म्हणजे ज्यांना काम नसेल तर त्यांना पण आपण काम देऊ शकतो अशाप्रकारे म्हणजे मी ते ठरवलं आहे की आता व्यवसाय स्वतःचं सुरु करायचं आहे आणि व्यवसाय सुरु केल्यानंतर जे बे बेरोजगार लोक आहेत ते पण त्याच्यात येतीलच कारण त्यांना पण गरज असते ना की आपल्याला सरकारी नोकरी नाही मग आता काय करणार आहे तर मग स्वतःचा व्यवसाय सुरु करायचं कसातरी छोटामोठा छोटामोठा सुरु केला की त्याच्यातून मोठं म्हणजे फायदा होतोच आपल्याला छोटं काम सुरु केलं की असं करून की मी तेच ठरवलेलं आहे की आता घरगुती व्यवसाय करणे म्हणजे असं मी सुचवते त्याच्यामध्ये